मी एका नातेवाईकाच्या लग्नामध्ये गेली होती तेव्हा तिथे कॅमेरा ची शूटिंग चालू होती तो फिलम कॅमेरा होता मला तिथे त्या कॅमेरा घ्यावासा वाटला आणि करण्याचा प्रयत्न करावासा वाटला पण तो कॅमेरेवाला माझ्या ओळखीचाच निघाला त्यामुळे मी त्याला कॅमेरा मागितला आणि शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर मला असा अनुभव आला की डिजिटल फोटोग्रॉफीपेक्षा तो कॅमेरा खूप छान त्याची क्लियलिटी आणि त्यामध्ये येणाऱ्या सर्व बारीक सुरीक गोष्टी ह्या मला खूप आवडल्या आणि मला असं वाटतो की तो कॅमेरा आपण पण घ्यावा आणि असेच फिलम सिटी कॅमेऱ्याची शूटिंग कर करावी कोणत्या लग्नामध्ये कोणत्या कुठे आपण फिरायला गेलो तिथे असं करावंसं वाटलं वाटत आहे आणि मला खूप आवडला तो कॅमेरा